इंटरनेट ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची खाण आहे आजच्या डिजिटल युगात इंटरनेटमुळे मला माझ्या राज्याबद्दल आणि देशाबद्दल अनेक प्रकारची माहिती अगदी सहज मिळते उदाहरणार्थ महाराष्ट्र कोणते सण महाराष्ट्रात कोणते सण साजरे केले जातात कोणते ऐतिहासिक किल्ले प्रेक्षनीय स्थळ आहे कोणत्या योजना राज्य सरकार चालवत आहे हे सगळं मी गुगल यूट्यूब आणि सरकारी वेबसाईटवरून शोधत असतो देशाच्या दृष्टीने पाहिला तर भारताची विविधता राज्य घटना संसद निवडणूक प्रक्रिया प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती यांचे काम काय असते यांसारखे अनेक गोष्टी इंटरेटवरून शिकता आल्या आहेत मी दररोज न्यूज वेबसाईट डिजिटल इंडिया पोर्टल आणि सरकारी यूट्यूब चॅनल्स फॉलो करतो यामुळे मला चालू घडामोडीची नवी योजना आणि सरकारी निर्णयाची माहिती मिळते मिळते इतकंच नाही तर मला काही शंका असतील तर मी लगेच सर्च करून त्याची उत्तरं शोधतो क्वचित सरकारी ॲप्स जसं की उमंग माय गव्हर्नमेंट किंवा डिजिलॉकर वापरून मी शासकीय सेवांचा उपयोग करतो यामुळे मी जास्त सजग आणि माहितीपूर्ण झालो आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंटरनेटमुळे माझ्या शिक्षणात आणि सामान्य ज्ञानात खूप मोठी भर पडली आहे त्यामुळे इंटरनेट हे केवळ मनोरंजनाचं साधन नसून ते ज्ञान मिळवण्याचे एक प्रभावी माध्यम आहे